राज्यामध्ये ओपनमध्ये होणारे महोत्सव संगीत महोत्सव किंवा मैफलीबद्दल मला जास्त माहित नाही आहे सुरुवात पूर्वी व्हायचे भरपूर म्हणजे असे नाट्य सभागृहामध्ये नाटक वगैरे व्हायचे किंवा तमाशा वगैरे व्हायचा त्याबद्दल माहिती आहे पण आता कुठे काय होतं त्याबद्दल मला माहिती नाही आहे